आपण बऱ्याचदा बघतो की लोक जेव्हा चित्र काढायला घेतात तेव्हा डायरेक्ट ठळक म्हणजे एखाद्या व्यक्तीचं चित्र काढायचं आहे तर आपण डायरेक्ट ठळक रेखाटायला घेतो तर ठळक न काढता तेच्यामध्ये खूप पुसट पुसट लाइन्स काढल्या पाहिजेत बॉर्डर्स काढल्या पाहिजेत किंवा शेप्स काढले पाहिजेत पहिले आणि मग त्याच्यामध्ये आपण छोट्या छोट्या गोष्टींकडं खूप लक्ष दिलं पाहिजे त्याच्यामध्ये रोज एकदा तर चांगला चित्रकार होण्यासाठी रोज एकदा तरी एकदोन तरी चित्रे काढायला पाहिजेत आणि आपण जेव्हा सुरुवातीला चित्र काढतो तेव्हा आपण लाइन्स काढून घेऊ शकतो किंवा शेप्स वगैरे आहेत श जी सावली असते ती आपण नंतर मग ठळक ठळक करू शकतो तर सुरुवातीला पुसट पुसट रेखा आपण ओढल्या पाहिजेत त्याच्यानंतर आपण जेव्हा आपल्याला वाटतं की हां हे परफेक्ट पिक्चर होऊ शकते तेव्हा आपण त्याला डार्क बॉर्डर किंवा डार्क आपण लाइन्स देऊ शकतो त चांगला चित्रकार होण्यासाठी एकदा रोज एकदोन तरी चित्रे काढायला पाहिजेत